सूर्यनमस्कार हा सर्वांत आवडता आसन आहे माझं कारण सूर्यनमस्कारामुळं काय होतं माहिती आहे का पूर्ण छाती धड आणि मांड्या पूर्ण भरून येतात त्यामुळं सूर्यनमस्कार करताना मी पहिला सूर्यनमस्कारालाच महत्त्व देतो कारण सूर्यनमस्कारामुळं सर्व काही शरीराचे हालचाल व्यवस्थित होते कंबर दुखत नाही हातपाय दुखत नाही डोकं दुखत नाही सूर्यनमस्कार बेस्ट योगा योग आहे त्यामुळे मला सूर्यनमस्कारच आवडतात